एकदा पोहतेवेळेस अचानक कॅनलला जास्त पाणी वाढल्यामुळे समोरून वाहात चालल्यासारखं झालं त्यावेळेस कसं काय करायचं याचं थोडंसं हे झाला मग पहिले प्रथम मेन कॅनलचा एक काठ जवळ केला म्हणजे पटकन काठापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठं मग समाधान झाला